हॅलो सर हो म्हणजे मी तुमची काय सेवा करू शकतो हां बो बोला ना सर मी कॅब ड्रायवर बोलतो आहे हो का सर बरं मि मिळून जाईल ना सर आणखी सर मी आता सध्या दु दुसऱ्या टूरवर आहे मी मग आ आ आले की तुम्हाला कॉल करतो मला अर्धा एक तास लागेल संध्याकाळी चार वाजता सर आता सा साडेतीन झालेले आहे मग मग मी तुम्हाला संध्याकाळी चा चार वाजता आ आ म्हणजे मी सर म्हणजे दु दुपारी चार वाजता तुम्हाला हे करतो कॉल करतो चालते ना सर बरं सर मग मी तू प पाच वाजेपर्यंत येतो सर प्राईस सांगू का सर प्राईज आहे प्राईज आहे याची आपलं तु तुम्हाला कोणती कॅब डी को कोणती कॅब हे करायची आहे प्रीफर चांगलीवाली की थोडीशी अशी नॉर्मल उबर का सर मी तु तु तुम्हाला प्राईस सांगू इच्छिते तु तुम्हाला इथे बुलढाणा टू केळवद तु तुम्हाला प आपलं पाचशे रुपये लागतील सर हॅलो सर सर मग मी तुम्हाला डिस्काऊंट देऊ शकतो तु तु तुम्हाला सर मी साय साडे चारशेत घेऊन जाऊ शकतो मग सर तुम्हाला तीनशे एक देतो मग तु तुम्ही तिथे सांगशाल तिथे सर तुम्ही कु कुठपर्यंत आहे

येऊन जातो सर